हॅलो मिश्राजीचा नंबर आहे गुड मॉर्निंग कायचं सर गुड मॉर्निंग कायचं टाईमिंग किती दिली होती सर तुम्हाला आणि नऊ वाजता टाईमिंग दिली होती ना तुम्हाला मिश्राजी तुम्ही यायला पाहिजे होतं ना नऊ वाजेपर्यंत टाईमिंग किती झाला आहे आता साडेदहा वाजलेले आहेत आम्हाला जायचं होतं ना सर पटकन पटकन जायचं होतं आम्हाला तुमच्यासंग आम्ही बोलणं झालं होतं आमचं रात्री कॉलवर बोललो मी तुमच्यासंगं नऊ वाजेपर्यंत मिश्राजी तुम्ही माझ्या घरासमोर आले पाहिजे पण तुम्ही आलेच नाही असं थोडं ना असते काही हो ना टाईमिंग कितीचा आहे तुमचं येणं नाही आणि तुम्ही सध्या म्हणता घरीच आहे मी निघालोच नाही आहे म्हणजे आता आम्ही करावं काय मग आता आता किती वाजता येता तुम्ही किती वाजता येता किती वाजता तुम्ही अकरा वाजता म्हणजे आम्ही तुम्हाला रिकामे वाटलो का आम्हाला जायचं होतं ना पटकन हो ना आमच्याजवळ का बाकीचे ड्रायव्हर काही नव्हते नव्हते असं तुम्हाला वाटते नाही आम्ही तुम्हाला भरवशानं तुमची वाट पाहिली आम्ही आमचं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला नेणार नाही नाही तसं नसतं मिश्राजी हे गलत आहे ना तुमचं कोणाला बसवून नाही ठेवायचं ना असं तुम्ही मला नऊ वाजता म्हटलं होतं आमचे सगळेजण थांबलेले आहेत सगळी वाट पहायला सगळं माझ्यावर आलं अशानं संबंध वाईट होतात ना नाही बा रद्द करायची आता आम्हाला हे रद्दच करतो आम्ही हे एजन्सीला फोन केल करू का आम्ही नाही रद्द करायची आता नाही आम्हाला जरुरतच नाही मिश्राजी आता जायची तुम्ही सगळं मूड खराब करून टाकलं आमचं किती वाजून गेले आता लोकं आम्ही कुठं असतो अर्ध्यात असतो आम्ही आतापर्यंत आणि मग समजायला पाहिजे ना तुम्हाला मग हे किती वाजून गेले आता बघा ना तुम्ही साडेदहा वाजून गेले ना आता नऊचा टाईमिंग तुम्ही म्हणता अकरा वाजता येतो असं थोडी ना असतं काम निघालं तुम्ही आम आमचं काम घेतलं तर दुसऱ्या कामाला जायची तुम्हाला काही गरज नव्हती

नाही नाही नाही आता आम्हाला रद्द करायचं आहे हो रद्द करायचं आहे आता आम्हाला रद्द म्हणजे म्हणजे काय रद्द आम्ही करीन तुम्हाला लवकर यायला काय झालं असतं लवकर आले असतं तर आता लोकं आम्ही अर्ध्यात असतो ना तुम्ही की तुमचा टाईमिंग काय अन असं थोडी ना असतं ते तुम्हाला पुढची ऑर्डर देणार आहे का आता मी बोलावंल का तरी आम्ही तुम्हाला हो ना आता भरवसा उडला ना तुमच्यावरून नाही आता रद्दच करायचं आहे आम्हाला कोणालाच इच्छा नाही आता रिजेक्ट आता रद्द केलं तुम्हाला आता आता जरुरत नाही आता जातही नाही आम्ही आणि दुसरा पाहू आता कुणीतरी आणि तुम्हाला बोलावलं होतं कधी आणि तुम्ही येऊन कधी राहिले सॉडी काही म्हणूच नका तुम्ही आता रद्दच करायचं आहे आता येऊच नका ना तुम्ही मिश्राजी ऐका ना येऊच नका तुम्ही आता आता होतही नाही आमचं जाणं आता काही येऊ नका तुम्ही रद्द आता बस रद्दच करायचं आहे तुम्हाला बस्स विषय क्लोज नाही नाही नाही नाही येऊ नका आम्ही जाणार पण नाही तुम्ही आले तर रद्द करायचं आहे ठीक आहे रद्द